हां मी बोलते आहे स्वाती बरं बरं बरं हां मी एका कामासाठी फोन केला होता मला एका कॉन्फरन्ससाठी मला भोपाळला जायचं आहे हां तं साताऱ्यातून आहे रेल्वे आहे आणि ते रेल्वे सो मला अजून किती पैसे लागतात किंवा काही लागतात ह्याची काही कल्पनाच नाही आहे तेवढं मला माझ्यासाठी तुम्ही बघाल का की किती भाडं लागत आहे आणि त्याच्यासाठी मला मिळेल का काही मदत तुमच्याकडून हां हां हां हां हो हो नक्की नक्की नक्की हां त्या कॉन्फरन्स अत्तिशय गरजीचे आहे हां हां आणि तो तुमचा जो मित्र आहे ना तो मला मदत नक्की करू शकतो की जो त्याला रेल्वेच्या ह्याच्यात आहे नागपूरला नाही का नोकरी करत तो तो नक्की मदत हां त्याला विचारून सांगितलंत तरी चालेल हां आणि ते ऑनलाईनचं करायचं मला जरा माहिती नाही आहे तर तेवढं मला माहिती करून सांगितलंत ना तर जास्त चांगलं होईल हां हो हो हो हो हां कृपा हां हां हां चालेल चालेल ओके ओके ओके हां हां तुम्ही नक्की मला सांगा हां आणि प्लीज तेवढं माझ्यासाठी तेवढं काम करा थँक्यू